धनश्री काटकर बोलत आहे मी मला बाहेर फिरायला जायचं होतं महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही मला काही सांगू शकता मला थंड थंड थंड ठिकाणच आवडेल कारण की आता उन्हाळा आहे तर अच्छा मला चिखलदरा आवडेल अच्छा अच्छा अच्छा ओके ओके अजून काही सांगू शकता तुम्ही मॅडम मी प्रॉपर केळझरची आहे हां वर्धा जिल्ह्यामधली आहे अच्छा ठीक आहे आणखी

अच्छा अच्छा ठीक आहे ना मॅडम अजून तिथे कुठले स्पॉट आहे म्हणजे पाहण्यालायक वगैरे आम्ही तिथे जाऊ शकतो अच्छा ते जे तुम्ही जे का ड्रायव्हरचा जो नंबर देणार आहेत मला तर घेऊन जाणार ना सगळीकडे फिरायला अच्छा ओके मॅडम अच्छा ठीक आहे ना मॅडम थँक्यू सो मच मॅडम तुम्ही हेल्प केल्याबद्दल थँक्यू बाय मॅडम